प्रत्येकाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करतच आहे आणि त्यानी करावे हे त्याचे कर्तव्य आहे पालक आपल्याला बाहेरगावी अभ्यास करण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अनुभव येण्यासाठी पाठवतात आणि मेन गोष्ट म्हणजे आपले आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे म्हणून त्यांची अपेक्षा असते पैशासाठी प्रत्येकजण मागे धावत ध्येयाच्या मागं धावतच असतो माझं ध्येय असं आहे की मी मोठा ऑफिसर बनलं पाहिजे यामागे माझ्या मित्रांचा माझ्या शिक्षकवृंदाचा माझ्या आईवडिलांचा सगळ्यांचा सहभाग खूप मोठा आहे सर्वप्रथम शिक्षक म्हणजे शिक्षक हे मला कॉलेजमध्ये मोटिवेट करत असतात प्रत्येक लेक्चरला उभे करतात विचारतात प्रॉब्लम्स झालेले विचारतात काही डाउट्स असेल तर मी पण त्यांना विचारतो त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळते तसेच मित्र माझे आईवडिल मित्र पण मला काही संकटात साथ देतात त्यामुळे माझे जे सम् न समजलेले क्वस्चन्स आहे किंवा काही प्रश्न आहे त्यांचे ते उत्तर देतात माझे आईवडिल आम् मला

फोन करतात अभ्यास झाला की नाही विचारतात त्यामुळे माझी माझा अभिमान स्वत वर वाढतो मला प्रोत्साहन मिळते